नमस्कार हो नमस्कार हो नमस्कार अपेक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स बोला मी आपली काय मदत करू शकते ओके खूपच छान आम्ही आजच पॅम्पलेट हे केले पॅम्पलेटमध्ये बरीचशी माहिती आमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सबद्दल दिलेली आहे तर नाही त्या त्यामध्ये नैनितालला तुम्ही नक्की जाऊ शकता मला हे विचारायचं आहे की तुम्ही कितीजणं आहात आणि किती दिवसांसाठी तुम्हाला हे ती ट्रिप करायची आहे

बरं मला तुमच्या चौघांची तो तुमच्या चौघांची वय कळू शकतील का

बरं बरं ओके ओके आणि तुम्हाला काही आरोग्याच्या काही तक्रारी वगैरे आहेत का तसं काही नाही आहे ना छान अगदी छान बरं याआधी कुठे असा ल ब प्रवास केलेला आहे का तुम्ही लांबचा प्रवास केलेला आहे का याआधी मोठ्या अशा ट्रीप केलेल्या आहेत का अरे वा छान ओके ओके म्हणजे तुम्हाला असा अनुभव आहे ओके व तुम्हाला आमच्याकडे तुमचे जे स्पेसिफिकेशन तुम्ही सांगितले त्याप्रमाणे नैनितालला जाण्यासाठी आमचं एक लाखाचं पॅकेज आहे ज्यामध्ये तुम्ही चारजणं एक आठ दिवसासाठी जाऊ शकता हो सांगते पॅकेजमध्ये काय असतं की तुम्ही म्हणजे इथून पुण्याहून नैनितालला जाण्यासाठी जेव्हा इथे याल आमच्या इथे टूर्सम टूर्स अँड ट्रॅवलच्या इथे तिथून ते नैनितालला जाईपर्यंत पूर्ण जाण्या येण्याचा खर्च त्याच्यामध्ये असणार आहे तिथे तिथला राहण्याचा खर्च असणार आहे आणि तिथल्या तुमचा खाण्यापिण्याचा सुद्धा खर्च त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड असणार आहे बरं बरं बरं बरं बरं आमची ही आठ दहा दिवसाची ट्रि ट्रीप आहे आणि त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला आता सांगितलं की या पॅकेजमध्ये तुमचं जाणं येणं तुमचं राहणं तुमचं जेवणखान असं सगळं य आणि इन्क्ल्यूड असणार आहे शिवाय आमचं तिथे असिस्टंट असतील तुम्हाला तिथे काहीही अडचण आली तर ते तुम्हाला मदत करतील बरं आणि बरं बरं ओके म्हणजे दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला जायचं आहे ट्रिपला बरोबर ओके तर मॅडम मग तुम्हाला दिवाळीला दिवाळीच्या सुट्टीनंतर जर जायचं असेल तर आमच्या क टूर्स अँड ट्रॅव्हलच्या नियमाप्रमाणे एक तीन आठवड्याआधी तुम्हाला बुकिंग करावं लागेल आणि एक लाखाचं पॅकेज आहे तर तुम्हाला पंचवीस हजाराचा ॲडव्हान्स भरावा लागेल

कसं आहे परत म्हणजे मी तुम्हाला तेच सांगेन डिस्काउंट द्यायला आम्हाला नक्की आवडेल तुम्हाला पण त्यासाठी तुम्हाला मग दोन महिने आधी बुकिंग करावं लागेल म्हणजे कसं आहे की आता जुलै महिना सुरू आहे समजा तुम्ही ऑगस्टमध्ये वगैरे जर बुकिंग केलं तर तुम्हाला आणि ॲडव्हान्स भरलात तर तुम्हाला आम्ही पाच ते सात टक्क्यांपर्यंत सवलत देऊ शकतो शिवाय तुम्हाला पंचवीस हजार ॲडव्हान्स आणि तुमचं जे काही ओळखपत्र वगैरे आहे तेसुद्धा सबमिट करावं लागेल आणि मग बाकीचा जो काही ट्रॅक आहे तो मग आम्ही तुमचे नंबर्स घेऊन आम्ही तुम्हाला स्वतःच कळवू की कधी निघायचं आहे किंवा काय काय तयारी करायची आहे तिथे जाताना काय काय घ्यावं लागतं किंवा तिथे गेल्यानंतर जे काही तुम्हाला फिरण्यासाठी पर्यटन स्थळं आहेत त्या संदर्भात आम्ही सगळं तुम्हाला मार्गदर्शन करू शिवाय तिथे सुद्धा आमचे असिस्टंट असतील जे तुम्हाला तिथे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला मदत करतील

नक्की नक्की जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स भराल आणि तुमचे ओळखपत्र आमच्याकडे सबमिट कराल त्यानंतर तुम्हाला एक आम्ही पूर्ण प्लॅन रूपरेषा तुम्हाला सांगू की कधी निघायचं आहे तिथं तुम्ही कधी पोहोचणार आहात कोणत्या वेळेमध्ये पोहचणार आहात आणि त्यानंतर कुठल्या दिवशी कुठलं स्थळ बघायचं आहे किंवा तिथलं तिथे काय बघण्यासारखी स्थळं आहेत हे सगळं आम्ही तुम्हाला रूपरेषा सांगून देऊ तुमच्याकडून आम्ही फॉम भरून घेऊ त्याच्यामध्ये तुमच्या स्पेसिफिकेशनुसार किंवा तुमच्या मागणीनुसार तुम्हाला तिथे जेवण त्या हिशोबाने उपलब्ध होईल याची सोय आम्ही करू त्याच्याचसाठी आमचं पॅकेज आहे तर त्यामुळे तुमचं ज्या काही अपेक्षा असतील तर त्या तुम्ही तुमच्या फॉममध्ये नमूद करा आणि त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला तशी सुविधा पुरवू

चालेल चालेल तुमचा हा नंबर मी सेव्ह करून ठेवते आणि तुम्हाला एक पंधरा दिवसांनी पुन्हा एक रिमाइंडर कॉल करते ओके धन्यवाद